आधीच्या काळात म्हणजे कसं मुलांना नदी विहिरीवर तलावावरती पोहायला शिकवलं जायचं म्हणजे घरचेच पोहायला शिकवायचे त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलं पोहाय पोहण्याच्या म्हणजे स्विमिंग क्लासेसला न जाता नॅचरल नैसर्गिकरित्या जे काही स्विमिंग पूल आहेत तिथे पोहायला शिकायचे आणि पोहण्यामुळे तो बऱ्याच गोष्टींचा फायदा होतो जसं की आपल्या पूर्ण शरीराची हालचाल होते एव आपल्या शरीराचा पूर्ण व्यायाम होतो पोहण्यामुळे तसंच आपल्या पोट कमी होण्यासाठी म्हणजे कमी कमी करण्यासाठीसुद्धा पोहण्याचा उपयोग होतो तसंच आपला पोटात ना श्वासाचा जे काही नियंत्रण ठेवायचं काम जे ठेवण्यासाठी किंवा श्वा ब्रिदिंगसाठीसुद्धा पोहण्याचा चांगला उपयोग होतो पोहण्या पोहणे येणं खूप फायद्याचं आहे जसं की काही आहेत गोष्टी ज्या पोहणं की एक अत्त्या आपल्या शरीराला खूप फायद्याचं आहेच तर त्याचबरोबर आपल्याला मानसिक आरोग्यासाठीसुद्धा पोहणं खूप गरजेचं आहे आपल्या पूर्ण शरीराची हालचाल झाल्यामुळे आपल्यात म्हणजे एक लवचिकता येते त्याचबरोबर शरीराचा चांगल्या प्रकारे व्यायाम होतो आपलं शरीर म्हणजे एक ट्रेस ट्रेस स्ट्रेस कमी होतो आपल्या पूर्ण शरीराचा आणि एक स्लिम ट्रिम बॉडी बोलली जाते ना तशी बॉडी मिळते त्या फुप्फुसांची आपल्या श्वासोश्वासासाठी आपल्या फुप्फुसांची क्षमता वाढते सुधारली जाते त्याच्यामुळे आणि जर कधी आपल्याला गरज म्हणजे बोलतात ना की कधी पाऊ म्हणजे कुठे काही अपघाताच्या वेळेला अपघात म्हणजे जे पाण्यामध्ये डुबलं वगैरे तर आपल्याला जर पोहता येत असेल तर सुरक्षितेच्या दृष्टीनेसुद्दा पोहायला येणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या मुलांसाटी म्हणजे आता तर कसं मुलांना आपण सुट्टी पोहायची सुट्टी उन्हाळ्याची सुट्टी पडली की आपण त्यांना स्विमिंग क्लासेसला तर घालतोच त्याच्यामुळे स्विमिंग पोहायला येणं खूप छा गरजेचं आहे असं मला तरी वाटतं